खरंतर केंद्रशासनाने एन ई पी ट्वेंटी ट्वेंटी सर्व राज्यामध्ये आता अमलात आणण्यासाठी सूचना दिलेली आहेत मला आपल्याला सांगायला आनंद वाटतो की महाराष्ट्र राज्याने सुद्धा मागील वर्षापासूनच शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसपासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात दोन हजार वीसची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे यामध्ये आपलंही विद्यापीठ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठही मागे नाही आपल्या विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू आदर्णीय डॉक्टर मनोहर चास्कर सरांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी सेकंड इयरला एन ई पी ट्वेंटी ट्वेंटीचा इम्प्लिमेंटेशन होणार आहे मला सांगायला आनंद वाटतो की एन ई पी ट्वेंटी ट्वेंटीमध्ये स्किल बेस्ड एज्युकेशन आहे ज्याच्यामध्ये ई एल पी चं इंट्रोडक्शन आलेलं आहे ई एल पी म्हणजे एक्सपिरियन्शियल लर्निंग प्रोग्राम जर विद्यार्थ्यांनी माय भारत पोर्टलवरती जर त्याची नोंदणी केली माय भारत पोर्टल हे एवढं आवश्यक पोर्टल झालेलं आहे आज विद्यार्थ्याला कुठेही भारतामध्ये जायचं असेल शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये असेल विविध संधींच्या रूपामध्ये असेल तर त्या विद्यार्थ्याचं माय भारत पोर्टलवर नोंदणी करणं आवश्यक आहे माय भारत पोर्टलवरती जर त्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली सर्वप्रथम आगोदर महाविद्यालयाने विद्यापीठाने नॉलेज इन्स्टिट्यूट म्हणून माय भारतवर नोंदणी करणे विद्यार्थ्यांनी पार्टनर म्हणून नोंदणी करणे आणि मग विद्यार्थ्यांनी एकदा का नोंदणी केली हे एवढं पोर्टल सुंदर आहे की त्याद्वारे विद्यार्थ्याला स्वतःचा सी वी करिक्युल म्हणजे त्याचा व्हिटा बनवता येतो बायोडोटा अपलोड करता येतो त्याच्या आवडीनिवडी हॉबीज त्याचे स्किल्स त्याच्यामध्ये अपलोड करता येतात आणि मग विविध केंद्र शासनाच्या ज्या ई एल पी आहेत उदाहरणार्थ सायबर सिक्युरिटी आहे आत्ताच याच आठवड्यामध्ये शासनानं एक नवीन उपक्रम ई एल पी इंट्रोड्यूस केलेला आहे आता जवानामध्ये भारतीय स डिफेन्स सिव्हिल डिफेन्समध्ये अनेकांची गरज पडणार आहे आहे जसं की रक्तदान असेल किंवा इतर सायबर सिक्युरिटी असेल याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी अगोदर त्यांनी नोंदणी करणं आवश्यक आहे सेवा से सीखे हा एक नवीन उपक्रम शासनाने ई एल पीमधून आणलेला आहे म्हणजे एखाद्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला काम करता येईल पंधरा तास वीस तास तीस तास एवढंच नाही या अनुभवाचा उपयोग त्यांना निश्चितपणे आणि हे विशेष करणं हे सुट्ट्यातच करायचं आहे बरं का असं नाही की तुमचं टीचिंग लर्निंग चालू आहे आणि तुम्हाला हा ई एल पी कोर्स करायचा आहे तर वॅकेशनमध्येच हे उपक्रम तुम्हाला माझी विनंती आहे आपण सर्वजण माय भारत पोर्टलवरती नोंदणी करावी आणि सिव्हिल डिफेन्स ने जो आता ई एल पी इंट्रोड्यूस केलेला आहे त्याच्यामध्ये आपण सर्वांनी सहभाग नोंदवावा धन्यवाद